मोहन इलेक्ट्रिक्सला फोन लागला का दादा ते तुम्ही मागच्या वेळेस माहिती आहे आमच्या कूलरचे काम करून गेले होते त्याची मोटर न वापस बिघडली त्याच्यामध्ये स्पार्क झाला आणि ते बंद पडलेलं ओ ओहो तर ते तर ते पहा न एकदा ते मशीनचं कायं झालं तर ते नाही ते काय झालं रात्री अचानक आमच्या इथं लाईन गेली म्हणजे तीनचारदा लाईन गेली आणि जेव्हा वापस एकदा आली तेव्हा मध्ये स्पार्क झाला न ते मोटर बंद पडली तेव्हापासून अं शॉक तर नाही बाकीचे लाईट वगैरे तर चालू आहे फक्त ते कूल्लरचीच मोटर जरा बंद पडलेली आहे हो पहा कारण बाकीचं तर काई नाही झालं लाईट वगैरे आहे सगळे व्यवस्थित फक्त त्या कूल्लरच्या याच्यातच काम पडलं आणि ते त्याची पिन पण जळाली तर नवीन पिन येता का घेऊन येताना हो ते काय बटन वगैरे आहे व्यवस्थित फक्त ती जी पिन आहे न पिन जळाली तर मला वाटते ती वायरिंग आणि पिन पण टाका लागेन हो त्या पिना जवळच बरं बरं ठीक आहे उद्या तरी किती वाजता येणार कारण मला जा लागते हो हो ठीक आहे कारण हो जरा लवकर येसाल अकरा न नाही अकरा अकराला तर जमत नाही मी दोन वाजता घरी येतो आणि चार वाजता चालला जातो पण आज मला जरा थोडा उशीर झाला आज साडेचार झाले हाव ठीक आहे उद्या चारेक वाजता येसाल मग हो ठीक आहे ठीक आहे हो हो